आमच्याकडे प्रदर्शना म्हणजे आमच्याकडे आता साडीला साडीला कसं ड्रॉईंग साडीला कसं तयार सजवता त्याला असे वेगवेगळे जे हे मणी ते लावून जसं गणपतीला कसं तयार डेकोरेशन करतात त्याची मूर्ती त्याला पेंटिंग ते करतात आमच्या इथे त्याला प्रदर्शनं म्हणतात आणि आमच्या इथे कसे भांडे ते करतात तेला देवी ते भांडे जे आमच्या इथं भांडे करतात त्याच्यावरून जे असे ड्रॉईंग त्याच्यावरून जे नावं ते टाकतात त्याला सजवतात त्याला मदत आमच्या इथं त्याला हे करतात आणि देवी असते देवीला किती भारी डेकोरेशन ते करतात जेव्हा लोक बघतात तेव्हा असं त्यांना असं भारी वाटलं पाहिजे त्याच्या ते भारी भारी प्र करतात त्याला डेकोरेशन गणपतीच्यावेळेस पण असे भारी डेकोरेशन करतात आणि मग असतो कार्यक्रम कोणते आहेत राष्ट्रीयात ह्याची वेळ प्रमुख कला आमच्या ह्याच्यात भांडे भांडेर भांड्यामधील भारी हे करतात आणि साडी असं साडीला भारी डेकोरेशन ते करतात असंच आई पण असं बाहेर दिसलो असं भांडे साडी गणपती गणपती करता खूप भारी डेकोरेशनचे करतात आणि राजा आणि आमच्या ह्याच्यात देवी देवीला पण असं खूप भारी डेकोरेशन ते करतात देवीला असं बरी नाव ते टाकतात देवीचे त्यांना तयार ते करतात